उत्तर भारत आणि दक्षिण भारतातला जर मुख्य फरक बघायचा झाला तर भाषेच्या बाबतीत दक्षिण भारतामधे मल्याळम कानडी तमीळ तेलगू अशा काही भाषा बोलल्या जातात आणि उत्तर भारतामध्ये हिंदी पंजाबी बंगाली अशा भाषा बोलल्या जातात त्यातली हिंदीमध्ये सुद्धा खूप हिंदीच असली तरी त्याच्यामध्ये पण प्रत्येक भाषेचा लहेजा वेगळा आहे नंतर दक्षिण भारतामधे जी खाद्यसंस्कृती आहे त्याच्यामधे डोसा उत्तप्पा इडली अशा प्रकारचे पदार्थ खाल्ले जातात तर उत्तर भारतामध्ये सर्व प्रकारचे चाट असतात नंतर छोले भटुरे असतात पराठे असतात किंवा लस्सी छाछ असे जे प्रकार आहेत ते उत्तर भारताच्या खाद्यसंस्कृतीमध्ये येतात नंतर दक्षिण भारतामध्ये हवामान थोडं दमट असतं कारण तिथे सगळीकडे समुद्रकिनारपट्टी जवळ असते आणि उत्तर भारतामध्ये डोंगराळ भाग जास्त असल्यामुळे तिकडे हवामान थंड असते आणि बरीचशी पर्यटनकेंद्रं पण आपली तिकडे आहेत की जिथे लोकं थंड हवेच्या ठिकाणी म्हणून बऱ्याचदा फिरण्यासाठी जातात साक्षरतेचं प्रमाण जर बघायला गेलं तर दक्षिण भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर साक्षरता आहे त्या मानाने उत्तर भारतामध्ये ती साक्षरता कमी आहे आणि स्त्रियांच्या जन्माचं प्रमाण म्हणजे स्त्रियांचा जन्मदर असं आपण म्हणू शकतो तो स त्या स्त्रियांचं प्रमाणसुद्धा दक्षिण भारतामध्ये जास्त आहे आणि त्या मानाने उत्तर भारतामध्ये ते कमी आहे तर अशा प्रकारे आपण उत्तर आणि दक्षिण भारतामधला हा फरक सांगू शकतो